कबड्डी हा महाराष्ट्राचा अत्यंत लोकप्रिय असा मानला जाणारा खेळ आहे कबड्डीमध्ये मुख्यतो बारा खेळाडू खेळ खेळतात त्या बारा खेळाडूंमध्ये सहा खेळाडू आतमध्ये आणि व सहा खेळाडू राखीव म्हणून खेळले जातात आता जसं की आता असा आतमध्ये खेळणारे सहा खेळाडू आहेत किंवा त्याच्यामधलं एकाला जर काही दुखापत झाली तर राखीवमधला एक त्याच्या आत येतो खेळ कबड्डीच्या ग्राउंडमध्ये लॉबी असते ज्या लॉबीमध्ये असं सहजासहजी जाऊ शकत नाही आणि जर आऊट कोणाला केलं तरच जाऊ शकतो असा कबड्डीचा लोकप्रिय हा महाराष्ट्राचा लोकप्रिय खूपच खरंच गेम आहे